महाराष्ट्रात दोन मीट्रो सिटी आहेत असं आपण म्हणू शकतो पहिली नागपूर आणि दुसऱ्या पण मुंबई घेऊ शकतो कारण की नागपूरनंतर जे शहर झोपत नाही ते म्हणजे मुंबई असं आपण मानतो मग मुंबईमध्ये बाहेरच्या संस्कृतीचा एवढा परिणाम कारण की परकीय लोक येतात तिथं आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची आणि भारताचीसुद्धा मुंबई तर बाहेरचे लोक येतात तिथं पैसा जमा होतो त्यामुळे त्यांच्या राहणीमानासाठी अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या संस्कृतीमदे बसत नाहित जसं की पब म्हणा किंवा रात रात्रभर बाहेर राहणं जसं की नशेचे पदार्थ जास्त असणं हे आपल्या संस्कृतीमध्ये नाही आहे पण ते त्यांच्या सोयी सुविधांसाठी ते आता आपण ॲडॅप्ट केलेलं आहे आपण ते स्वीकारलेलं आहे पण याचा अर्थ असा नाही की ते आपणसुद्धा केलेलं पा केलंच पाहिजे बाहेरच्या संस्कृतीमध्ये स्वतंत्रता जास्त उठून दिसते पण त्यांच्या अंतर्गत जी मूल्य आहेत म्हणजे जी नातेसंबंध आहेत ते एवढेच ठिसूळ आहेत की तुम्हाला ते फक्त फ्रीडम दिसतो त्यामध्ये त्यातलं आत्मीयता किंवा जवळीकता नात्यामध्ये ही त्यामध्ये दिसत नाही आपल्या संस्कृतीमध्ये आपली नाती ह सुदृढ आणि जास्त घट्ट असतात भलेही त्यापासून आपण फ्रीडम कमी असेल किंवा आपल्याला स्वतंत्रता कमी असेल प्रायव्हसी कमी असेल पण ती नाती टिकून ठेवायचा आपल्या संस्कृतीमध्ये एक महत्त्वाचं गुण आहे असं आपण म्हणू शकतो पण बाहेरच्या संस्कृतीमधले बाहेरून जी लोकं येतात भारतामध्ये त्यांना त्यांच्याकडं बघितलं की असं वाटतं की हे आपल्याला पण करायला पाहिजे पण ते योग्य नाही आहे आता आपल्या भारतामध्ये वेगवेगळी राष्ट्र देश स्टेट आहेत राष्ट्र आहेत आपण म्हणू शकतो वेगवेगळी संस्कृती आहे त्यांची पण त्याचं मूळ हे एकच आहे की हिंदू संस्कृती महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर नागपूर आणि मुंबईमध्ये असे बाहेरचे संस्कृतीचे लोक येतात पुणे पण त्यामध्ये आहेत बाहेरून लोक येतात ते शिकतात शिक्षण घेतात ते आपल्या संस्कृतीला त्या आपल्या संस्कृतीमध्ये सामावायचा प्रयत्न होतात पण आपण आपली संस्कृती सोडून त्यांची कशी आपल्याला स्वीकारता येईल यावर आपलं लक्ष असतं आपल्याला वाटतं की त्यांच्या संस्कृतीमध्ये एवढा स्वतंत्रता वेगैरे आहे तर आपल्या संस्कृतीमध्ये ती नाही आपल्या संस्कृतीमध्ये स्वतंत्रता आपल्या संस्कृतीमध्ये जे संस्कार आणि तत्त्व आणि गुण आहे ते कुठल्याच बाहेरच्या जगातल्या संस्कृतीमध्ये नाही महाराष्ट्राची एक शान म्हणून आपण बघ बघू शकतो की एकता कुठल्याही धर्माच्या बाबतीत असो आपल्या महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक सामील होतात त्यानंतर शिक्षणाचं पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे असं समजलं जातं आपण शिक्षणाच्या दृष्टीने पण चांगले हे उच्च आहे असं म्हणू शकत नाही पण चांगल्या पातळीवर आहे त्यानंतर आपली वेशभूषा त्यानंतर आता महाराष्ट्र लागूनच गोवा आहे पण गोव्याचं संस्कृती ही पूर्णपणे भारताच्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे असं आपण म्हणू शकतो महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर एवढंच म्हणू शकतो की आपली संस्कृती आपली भाषा आणि आपली तत्त्वे आपण जपली पाहिजेत आणि त्यातच आपली स्व स्वतंत्रता पण दिसून येते आणि आपले गुणगौरव पण दिसून येतात